स् स्वि स्विगीमध्ये लागले आहे का हां तर नमस्कार मी साहिल जाधव विश्रामबागेतून बोलायलो तर मला काही ऑर्डर्स करायचे होते तर मला सांगू शकेल की तुमच्याकडे काय काय मिळू मिळ मिळते

मला मेनू एकदा सांगता का म्हणजे स सांगा म्हणजे मला एक पिझ्झा एक मोमोज मागवायचे होते बरं तर याचं र किती रक्कम आहे पिझ्झा दोनशे रुपये बरं आणि मोमोजचं किती रुपये तीनशे रुपये बरं आणि सर अजून एक ॲड करायचं होतं तर स्वीट्समध्ये डे डेझर्टमध्ये अजून काय काय आहे तुमच्याकडं मेनू एक एक वेळ सांगू शकाल तर चॉकलेट आईस्क्रीम किती रुपयाला आहे बरं आणि ते काय म्हणतात त्याला चॉकलेट कपकेक बरं आणि बालुशाहीसारखाचं असतं ते चॉकलेटचं त्याला काय नाव मला माहीत नाही ते एक ऑर्डर करायचं होतं आणि मला हे मलई आणि रस हां रसमलाई एक ऑर्डर करायचं आहे रसमलाई आईस्क्रीम चॉकलेट केक चॉकलेट कपकेक जे आईस आईसकेक असतात चॉकलेट कपकेकचं आणि काय म्हण त्याला हलवा या चारीचा मला एकदा रे रेट सांगता टोटल किती झाले सर हजार रुपये चालेल सर आणि डिलिवरी चार्ज किती आहे पन्नास रुपये का बरं चालेल कॅश ऑन कॅश चालेल ना सर की ऑनलाईन ऑनलाईन का चालेल सर मी कॅश आहेत माझ्याकडे मग कॅश चालेल सर ॲड्रेस माझं विलियन कॉलेज विश्नामबाग सांगली इथे चालेल सर लवकर पाठवा चालेल धन्यवाद सर